माझं तसं वेगवेगळं छंद आहेत त्यामध्ये जेवण बनवणं शिलाई देवधर्माचं त्यामध्ये जास्तकरून पोरांना चमचमीत करून खायला खाला खायला खूप आवडतं मुलं लहान असल्यामुळे त्यांना चमचमीत खायला आवडतं आवडत असल्यामुळं मला ते जास्त जमत नसल्यामुळं मी युटूबला सर्च करून त्यामध्ये बघून असं लहानलहान असं पदार्थ बनवून मुलांला खायला घालते आणि घरातल्यांना माहे सासू सासऱ्यांना नवऱ्याला आवडतं मुलांना ते वेळ एकसारखं खाऊन कंटाळा आल्यामुळं ते वेगवेगळं आवडीनं खातात तसं मी त्याचबरोबर शिलाई मशीनचं काम करत असल्यामुळे त्या त्याचे थोडेफार आणि पैसे भेटतात त्याच्याबरोबर एक म्हैस पाळलेली आहे तिच्या दुधाचं दूध असतंय घरात पैसे भेटतात म्हणजे असं वेगवेगळं करते मी जास्तकरून जास्तकरून असं खायला पोरांना करून घायला खायला घालायलाच आवडतं